शालेय शिक्षणाच्या कक्षा बालवर्गापासून सुरू होतात बालवर्गामध्येच तीन कक्षा मोडतात ज्याला इंग्लिशमध्ये आपण नर्सरी के जी वन के जी टू असं म्हणू शकतो त्याच्यानंतर कक्षा एकपासून तर कक्षा चारपर्यंत हे प्राथमिक याच्यात मोडतात त्याच्यानंतर कक्षा पाच ते कक्षा आठ माध्यमिक याच्यामध्ये मोडतात त्याच्यानंतर आठ ते दहापर्यंतच्या उच्च माध्यमिक याच्यामध्ये मोडतात दहावीपर्यंतचं जे श आहे ते शिक्षण ते उच्च माध्यमिक याच्यामध्ये मोडले जाते माध्यमानुसार आपण वेगवेगळे अभ्यासक्रम आपल्याला लाभतात तर त्या त्यानुसार आपल्याला वेगवेगळं शिक्षण घेता येतं ठीक आहे आता